भारतीय समाजामधे धर्म हा एक अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे एकूणच आपल्या आशियाई समुदायात किंवा जगभरात सर्व सगळीकडे धर्माचं महत्व खूप जास्त आहे आपल्या भारतीय समू समाजात जर आपण विचार करायला गेलो तर भारतात प्रामुख्याने हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध असे काही धर्म आपल्याला प्रामुख्याने आढळून येतात यापैकी प्रमुख असलेले जे दोन धर्म आहेत मुसम मुस्लिम आणखी ख्रिश्चॅनिटी ख्रिश्चन या दोन्हीचा जर का विचार केला तर त्यांच्याकडून भारतीय समुदायाने शिकलं पाहिजे ते म्हणजे त्यांचं नेहमी नेहमी नियमितपणे एकत्र येणं ते अनेक कार्यक्रमांच्याकरता सणासुदीला वेगळ्या वेगळ्या वेळांना ते एकत्र भेटत राहतात आणि एकमेकांशी मिळून मिसळून सांभाळून एकमेकांना राहतात हा जो एक त्यांचा गुण आहे त्यांची जी सवय आहे ही सर्वांनी अंगीकारली पाहिजे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं धन्यवाद